पाचशे पंचेचाळीस बारा हजार तीनशे पाच बाराशे अडतीस तेविसशे चव्वेचाळीस एक लाख दहा हजार सातशे चोपन चौदा हजार आठशे पाच